गुडघेदुखी गुडघेदुखी हा समस्या आजकाल फार लोकांना जाणवते ह्याला कारण म्हणजे आपलं खाद्यपदार्थ जे आपण खातो आहे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आहे मात्र गुडघेदुखी या उपचारावरती आमच्या गावामध्ये एक सत्यजित कांबळे नावाचे गृहस्थ आहेत ते आयुर्वेदिक पद्धतीने त्याच्यावरती उपचार करतात विविध त्यांच्या माहितीत असलेल्या विविध पालापाचवल्याचा लेप तयार करून तो पायावर लेप लावतात आणि तो लेप लावल्यानंतर योग्य पद्धतीने पायाचा मसाज करून तो लेप कमीत कमी आठ ते दहा दिवस ठेवावा लागतो आठदहा दिवसानंतर तो लेप जो आहे तो लेप काढला जातो आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या पायाची मसाज करून त्या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या वेळेला एक लेप लावला जातो आणि तो लेप वेगळ्या पाला पालापाचवल्याचा असतो आणि हे सर्व काम आमच्या गावातीलहे कांबळे गृहस्थ गेले पंचवीस वर्षं या ठिकाणी करत आहेत आणि त्यांच्या हाताचा गुण म्हणावा लागेल की या आसपासच्या पंचकृषीमधून बरेचसे रुग्ण गुडघेदुखीवरती उपचार करण्यासाठी त्यांच्या ठिकाणी या ठिकाणी नेहमी येत आहेत आणि खरंच त्यांच्या हातात गुण म्हणावा लागेल किंवा त्यांना माहिती असलेली ही झाडापाल्याची वनस्पती आणि त्याच्या माध्यमातून होणारा तो लेप हा खूप लोकांना लाभदायी ठरत आहे